माझा आवाज तसा चांगला स्पष्ट व खणखणीत आहे पण कधीकधी एकसारखे सतत बोलणे किंवा सर्दी पडसे व खोकला झाला की माझा आवाज बसतो व त्यात थकवाही जाणवतो मला माहीत आहे की हा काही गंभीर आजार नाही तरी पण मी आवाजाची काळजी घेतो माझा आवाज बसल्यावर किंवा आवाजातील थकवा घालवण्यासाठी मीठ टाकलेल्या गरम पाण्याच्या सकाळी गुळण्या करतो त्याचप्रमाणे सायंकाळी पाण्यात एक सीड ऑइल या औषधाचे दोन थेंब टाकून गुळण्या करतो आवाजाचे सातत्य टिकवण्यासाठी व्हिटॅमिन ए व सी असलेले फळ व भाज्यांचे भरपूर प्रमाणात सेवन करतो तंबाखू व धूम्रपान या पासून तर मी दूरच आहे थंड वातावरणात कठोर परिश्रम करण्याचे टाळत असतो दररोज मी अनुलोम विलोम तर करतोच तरी पण उच्चारात स्पष्टता व खणखणीतपणा रहावा यासाठी दीर्घ श्वासाचा ओम् हा शब्द सकाळी किमान अकरा वेळा तरी दररोज उच्चारत असतो